खरं तर म्हणजे शेतीमाल स्थानिक बाजारापर्यंत नेण्यासाठी खूप अडचण होते शेतकऱ्यांना आणि खूप प्रॉब्लेम येतात कारण की तर म्हणजे इकडून म्हणजे गाडी मिळत नाही त्यांना लोडिंगची गाडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की तिचं माल जर नेतो म्हटलं तर तिचं पाऊस आला तर तो त्याचा माल म्हणजे अडत्याजवळच थांबून जातो बाहेर राहतो ओला होतो त्याला माल त्या मालाला म्हणजेच पूर्ण किंमत मिळत नाही तो माल म्हणजे कमी किमतीचा विकला म्हणजे विकला जाते आणि खूप काही अशा अडचणी म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी होतात